मला ग्राहकाकडून चांगलाच अभिप्राय मिळाला त्यांना माझ्याकडे शिकले म्हणजे माझ्याकडे ज्या मुली शिकत होत्या त्यासुद्धा परत कपडे टाकायलाही माझ्याकडे येत होत्या हस्तकलेच्या वस्तू ज्या होत्या मोत्याच्या वस्तू त्या आम्ही यवतमाळच्या प्रदर्शनामध्ये ठेवल्या त्याच्यात मला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं आमच्या वणीमध्ये असे बरेचसे क्लासेस होते शिवण क्लासेस परंतु काही समाजाचे लोक आमच्याशिवाय दुसरीकडे टाक म्हणजे पाठवतच नव्हते मधून आणि त्याच्याहीनंतर माझे कपडे त्यांना इतके आवडायचे की ते आजही माझे ते गिऱ्हाईक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जो मी क्लास सुरू केला त्यातले काही लोक आजही माझ्याकडे कपडे टाकातात आणि त्यांना कपडे आवडतात याही वयात तुम्ही ये की जे कपडे शिवतात त्याच्याबद्दल त्यांना म्हणजे माझं पण भूषण वाटते आणि माझे कपडे त्यांना आवडतात पण आणि मी नवीन प्रकारचे सगळ्याच प्रकारचे कपडे वगरे शिवलेले आहे आणि मुलींना आहे की जसे एम्ब्रॉयडरी शिकवायची त्या एम्ब्रॉयडरी त्या याच्यातूनही पण त्या मुलींना मी चांगल्या चांगल्या म्हणजे वस्तू अशा माझ्याकडून भेट दिलेल्या आहेत मोत्याच्या वस्तू आहे जसे रेकॉर्डपासून विमान तयार करणं आहे जहाज करणं आहे मोत्यापासून काय की सगळे वाहिली नाही खुर्च्या टेबल कोणत्या आणखीन काही अशा नवीन प्रकारच्या वस्तू पण मी करून दिलेल्या आहेत आणि कपडेतबद्दल तर काही प्रश्नच नाही मी सग प्रत्येक प्रकार कोणताही बघितला की तो मी काय की शिवल्याशिवाय राहत नाही आणि लोकांना काय की ते माझे कपडे आवडतात पण आणि आत्ता पण ते लोक काय की माझ्याकडे कपडे टाकतात